मराठी भाषा ही अभिजात मराठी म्हणून सर्वप्रथम संप संत नामदेव यांनी तेराव्या शतकातील लिला चरित्र पासून सुरुवात झाली तसेच मध्यमयुगात तेराव्या आणि सतराव्या शतकाच्या दरम्यानच्या काळात संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम यासारख्या पूज्य संत कवीच्या रचनातून मराठी साहित्याला ची वाढ झाली आणि मराठीला वेगळी भाषा म्हणून विकसित होण्यासाठी मोलाचा वाटा मिळाला आधुनिक मराठी ही एकोणीसशे सत् एकोणीसाव्या शतकात मराठी साहित्य भा मासिक ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारकाने मराठी शिक्षण आणि समीक्षेला भाषांमधून प्रधान झाले तसेच मराठी भाषा दिवस हा आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला सा साजरा करतो हा दिवस प्रख्यात मराठी कवी नाटककार श्री विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती करतो जे कुसुमाग्रज म्हणून प्रसिद्ध आहेत भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बद बदल आलेलं आहे भाषा विशेष म्हणजे त्यात इंग्लिश आणि हिंदी यांचा विविध क्षेत्रामध्ये मराठीच्या वर्चस्वाला स्थान झालेलं आहे तसंच तंत्रज्ञान आणि स्थानिक सामद्री हे डिजिटलायजेशन झालेले आहे काही स डिजिटल म सामुद्रित प पाहायला मिळाली आहे युवा आणि काही कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत त्यातून मराठीचे जे उत्सुक आहेत त्याने वापर करते आहेत त्यां गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आता व्यावसायिक क्षेत्रामध्येही काही धोरणं उपक्रम मंत्रालयाचे काही जी आर हे मराठी माध्यमातून कंपल्सरी आहेत आणि त्याच्या धोरणासाठी सतत पाठिंबा मिळाला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाने सुद्धा मराठीसाठी बरंच प्रोत्साहन दिलेलं आहे त्यासाठी मराठी टंकलिपिक अजूनही कायम आहे जे आपण कोम्प्युटरवर करू शकतो मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस सरकारी संस्था शैक्षणिक संस्था सांस्कृतिक संस्था आणि व्यक्तीसह विविध भागीदार करून एकत्र प्रयत्न केला जातो आणि त्याचा पुढाकार स्वीकार मराठी भाषेने सांस्कृतिक महत्त्व राखून ठेवलेले आहे आणि परस्पराशी जोडलेले आहे मराठी आणि हिंदी किंवा इंग्लिश यामधून बायलिंगियर कोर्स आपण बघू शकतो तसंच गुगलमध्ये सुद्धा आपल्याला मराठी भाषा सातत्याने दिसून येते